हा बोल हॅलो बोल ना

हो का सर्दी ताप किती आहे किती दिवसापासून आहे बरं काही गोळ्या घेतल्या होत्या ना अजून ताप असं आहे का अजून काही आहे बर तर मग तुम्ही उद्या ये ये येत जा हॉस्पीटलमध्ये मी चेक करेन आणि पाहीन मग दहा ते समोर ये दहा ते तीन वाजे लोक मी कधी पण अवेलेबल असते हा उद्या कॉल करून ये जा हो मी असते अपॉइन ना नाहीतर अपॉइंटमेट घेशाल माझ्या हो वेळेवरच कॉल करून या काही काही गोळ्या नका घेऊ सध्या कसं ताप आहे तर ताप राहू द्या जास्त साईड इफेक्टस् येईन दुसऱ्या गोळ्यांचे खोकला वगैरे बरं नाहीतर खोकला असेल तर गरम पाणी प्या रात्री झोपेच्या वेळी नाहीतर दुधामध्ये हळद टाकून पीत जा प्या त्याच्याने खोकला जाईल हो